हॅलो हा बोला कोण बोलत आहे हां

सर ते महावीर जवळचंच ना तेच पाहिजे ना आपल्याला सर ते महावीर जवळ आहे तुम्हाला नळगंगालाच जायचं ना हां तर नळगंगाचा रस्ता बघा ते ते महावीर आहे ना महावीर हा ते महावीर इथून सतरा किलोमीटर आहे महावीरच्या पुढ पुढे चार किलोमीटर दूर नळगंगा आहे म्हणजे ते थोडेसं याच्यात आहे फारेस्ट साईडला आहे ते हो सर असं ते ते ते ते नळगंगा आहे ना नळगंगा बर्डसं ति तिथे तिथे बघा टेम्पल्स आहे हा आणि तिथे तिथे द तिथे तिथे दगडांच्या मूर्त्या आहेत हां आणखी असं की आपल्याला जर फिरायला जर जर तिकडे जर का तुम्ही गेले ना तिथे आतल्या साईडला गाडी जात नाही बघा हां तुम्ही जर तिथे जर का गेले तिथे तुम्हाला तर तिथे तुम्हाला पार्किंग भेटेल हा स्पेशल स्पेशल पार्किंग सेंटर आहे तिथे तिथे पार्किंग भेटेल तुम्हाला हो आ ते खर्चाचे माहीत नाही मी तुम मी तुम्हाला किलोमीटरमध्ये सांगू शकतो तुम्ही आता तुमच्या फोर व्हीलर आहे का टू टू व्हीलर आहे हॅलो फोर फोर व्हीलर आहे का टू व्हील फोर व्हीलर आहे किती जणं आहे हो का हा आता आता बुलढाण्यात कोणत्या साईडला आहे बस स्टॉप साइडला आहे का तर मग तुम्हाला मग दीडशे रुपये पेट्रोल जाण्यासाठी आणि दीडशे रुपये येण्यासाठी पेट्रोल लागेल असे अंदाज बरं हो

हां बोला हो सर नाही आपण आपण तिथे फोनपे वगैरे नेट नेटवर्क बँकिंग करू सुद्धा शकता हो ठीक आहे ठीक आहे थँक्स फॉर अ हा थँक्यू थँक्यू